हॅलो हां हे सनी हॉटेल का मी शरयू शशिकांत जोशी बोलत आहे मला जेवायला ऑर्डर करायची आहे तर तुमच्याकडे काय काय पदार्थ आहेत एक थाळी कितीला पडेल आपल्याला शंभर रुपये का बरं बरं बरं आणि आमच्यासोबत थोडे म्हातारी माणसं पण आहेत त्यांच्यासाठी सॉस पण पाहिजे म्हणजे सूप बीप असे असले प्रकारचं आणि आमच्यासोबत लहान लेकरं आहेत तर त्यांला थोडंसं मंच्युन नूडल्स पनीर मंचुरियन पण आहे ना तुमच्याकडे तर आम्हाला अडीचशे थाळी अडीचशे थाळी पाहिजे बघा म्हणजे शंभर दोनशे तर माणसं आमच्याकडे आहेत तुमचं हॉटेल कुठं आहे नेमकं

ठीक आहे तर मग मला पाठवून देता का ऑर्डर दिल्यावर

पेमेंट मी फोनपे करून टाकते हां माझं माणसं आमची शंभर दोनशे येतील बघा हां तर त्या पण लहान लेकराला साधं पनीर म पनीर मंचुरन नूडल आणि साधं मंचुरन आणि स् सूप पाहिजे ना म्हाताऱ्या माणसांसाठी म्हातारी माणसं एक पन्नास असतील आणि लेडीज आमच्याकडे पोरीसोरी म्हणजे एक शंभर असतील छोटे बाळं आमच्याकडे एक तीस पस्तीस असतील हां आणि आम्ही न नवरा बायको म्हणजे एक शंभर असतील अजून टाईमिंगचं साडेनऊला येत आहोत आम्ही मग तुमची शॉप क म्हणजे दुकान कितीपर्यंत चालणार ते हॉटेल ठीक आहे हं आणि पण सगळं चांगलं शुद्धीकरण पाहिजे हा आणि हँड वॉश ते सगळं असं व्यवस्थित सगळं सोप पेपर ते सगळं पाहिजे आम्हाला हां आणि एक गिलासं स्वच्छ त वाट्या स्वच्छ ताट स्वच्छ पाहिजे हं ठेवते